हां सर बोला ना काय सेवा करू अरे वा सर दिवाळीसाठी चालेल ना सर कांजीवरम पैठणी त्यानंतर सिल्क त्यानंतर खूप साऱ्या वेरायटीच्या साड्या आपल्याकडं अवेलेबल आहेत सर लाछा मुली बहिणी वगैरेसाठी लाछा वगैरे जर लागत असेल तर लाछा पण आहे त्यानंतर सगळंच काही मिळून जाईल गाऊनपासून तर आपल्याकडं सगळंच आहे अवेलेबल आणि कम से कम रेटमध्ये लाछा आणि सिल्कच्या साडी सर आहेत ना आणि आपल्याकडे दिवाळी डिस्काउंट पण चालू आहे दिवाळी डिस्काउंट पण चालू आहे सर आपल्याकडे कमीत कमी रेटपासून सुरुवात होते म्हणजे पंधराशे रुपयापासून तर आपल्याकडे तेवीस हजारापर्यंत सध्या आहे आपल्या रेंजमध्ये सर साडेपाच हजारापासून सुरुवात होईल सर चांगल्या जर एकदम लागत असल्या तर हो हो चालेल ना सर करून घेऊ पैठणी सर जास्त नाही सर पैठणी अडतीसशेपासून स्टार्ट होते आपल्याकडं सर अडतीसशे रुपये पैठणी आहे आणि दोन सिल्कच्या साड्या त्या साडेपाच साडेपाच हजार ते अकरा हजार झाले आणि लाछाचे सहा हजार रुपये चालेल सर अठरा अठरा आणि साडे तीन म्हणजे बावीस पर बावीस तेवीसपर्यंत येऊन जाईल आणि डिस्काउंट काढून तेवीस बावीसपर्यंत पडून जाईल तुम्हाला सर तुम्ही येऊ शकता की डिलेवरी करावं लागेल तर मग क कलर रेंज वगैरे कलर पण लागेल ना साडीचा वगैरेचा मग कसं करायचं चालेल सर मी तुम्हाला फोटोज काही शेयर करतो त्यातलं तुम्ही चे चेक करा आणि मला एक फोन करा की मला हे हे हवं आहे तर मी आणि मी रेंज सांगून देतो आहे त्या रेंजमध्ये तुमचं बिल होईल बावीस हजार टोटल बावीस तेवीस हजार बिल आहे त्यात मी सर तुम्हाला पंधरा पर्सेंट डिस्काउंट देऊन देईल म्हणजे ते मे पण सतरा अठरा हजारमध्ये होऊन जाईल चालेल सर माझ्यापशी क्यू आर आहे माझा आणि तुम्ही क्यू आर वर करू शकता पेमेंट चालेल काही प्रॉब्लेम नाही सर